पूर्वीच्या काळात लोक विहिरीतून पाणी काढायचे असेल तर एका लांब बाटलीला दोर बांधून ती बकेट विहिरीच्या आतमध्ये सोडायची आणि त्या त्यामध्ये जिथपर्यंत विहिरीमध्ये पाणी लागत नाही तिथपर्यंत ते बकेट त्यामध्ये सोडत राहायची पाणी बकेटीपर्यंत पोचलं किंवा बकेट पाण्यापर्यंत पोचली तर बकेटीमधे पाणी भरून ते पाणी ओढायची त्यानंतर आणखी प्रोग्रेस होता होता पुलीचा वापर करण्यात आला त्यामुळे तो दोर ईझिली आपल्याला ओढता येईल किंवा बकेट टाकायला आपल्याला जास्त त्रास होणार नाही म्हणून पुलीचा वापर केला गेला त्यामुळं अधिक काम सहजपणे होत होतं विहीरीतून पाणी काढायचं आणि आताच्या काळात मोटरचा युज केला जातो इलक्ट्रिक मोटर ही म्हणजे इलक्टी इलक्टिकवर चालणारी असते ती एकदा आपण चालू केली की त्याला पाईप वगैरे असते मोटर आतमध्ये असते विहिरीच्या ती आपण चालू केली की पाणी डायरेक विहिरीतून वर ओढल्या जाते आणि पायपाद्वारे ते बाहेर पडते